आम्ही गेल्या वर्षी या माझी फॅमिली ट्रीप काढली होती त्यामध्ये आम्ही सातआठ जण इथं होतो सातआठ जणांची आम्ही गणपतीपुळेची ही ट्रीप काढली होती तिथे गेल्यानंतर आम्ही देवदर्शन घेतले आणि देवदर्शन घेतल्यानंतर आम्ही समुद्र किनाऱ्यावर एंजॉय करण्यासाठी गेलो तिथे एंजॉय करत असताना माझी छोटीछोटी आमच्यामध्ये दोनतीन मुलं होती आणि ती समुद्रामध्ये खे इतकी छान खेळत होती की तेथील फोटोग्राफरवाला आमच्या मागेच लागला होता की मुलांचा इतक्या लहान मुले समुद्रात किती एंजॉय करत आहेत त्यांचे फोटो काढून देतो मी तुम्हाला तर आम्ही कित्येक वेळ त्याला टोलवलं परंतु तो काय ऐकतच नव्हता आमचं त्या मुलांचं इतकं फोटो काढतो म्हणून मागं लाग लागला होताय की शा त्याच्या त्याला आम्ही नकार देऊ शकलो नाही शेवट आम्ही त्यांच्याकडून एखादा फोटो काढून घेतला मुली इतकी छान रमली होती त्या समुद्रा किनाऱ्यामध्ये खेळायला की त्या कॅमेरावालाने हळूच त्यांचे फोटो काढले फोटो इतकी सुंदर आलेला तो खूप फोटो आवडला आम्हाला